राज्यात मुख्य आरोग्य सुविदा चांगल्या आहेत खूप प्रत्येक जिल्ह्यात दवाखान्यात मोठमोठे तितं जाऊनपन तुमी उपचार घेऊ शकता आनि प्रत्येक सर्कलमद्दे एक पीएससी दिलेल्ली आय तिथंपन तुमी उपचार घेऊ शकता आनि प्रत्येक खेळेगावात येक आरोग्यसेवक नेमलेला आए की तो घरोघरी जाऊन पर्त्तेकाचा इलाज करते कुनाले सर्दी खोकला आहे त्याची देखरेख करते आनि आपल्या अंगनवाळीस अंगनवाडीतई गॅप असते मैन्याला जे आपली आशा सेविका घेते गरबर गर्बधारन बाईला तपासने बाळाला तपासने तेंची त्यांचीपन सुविदा करतात आनि पर्त्तेक हॉस्पिटलला अॅम्बुलस आए प्रत्येक सर्कलला अॅम्बुलन्स आये आनि समजा जर येखांदी जर मोठी बीमारी आली जशी आता मागच्या वेळेस आली होती करोनासारकी तं त्यावेळेस जसे पेशंट जास्त झाले होते आनि स्टाप कमी पडला होता तं फक्त तेवळंस आय की बा सीजन जे असते आता समजा पावसाळा चालू झाला की बीमाऱ्या चालू होतात बीमाऱ्या चालू झाल्या की मंग पेशंट वाडतात आनि स्टाप कमी पडतोय तं मंग ते येका बेंचवर दोगं दोगं बसवतात आनि जागा नाई भेटतेत मंग खालीच बसवतात पेशंट आनि सलाईन खालीच चालू करून देतात बस येवडंच आए